जर व्यवसाय संबंधित नैसर्गिक संसाधने म्हटलं तर आपण उन्हाळ्याच्या दिवसात बघतो उन्हाळ्याच्या दिवसात जो ऊसाचा रस असते तर बऱ्याचपैकी जे हायवेवर लोक ऊसाचा रस विकतात तर ते नैसर्गिक सं संसाधना निस्तू ऊसाचा रस काढतात ते म्हणजे अशा प्रकारे की जे लाकडीचं त्यांचं एक फिरवायचं ते असतं ज्यामुळे जे ऊसाचा ऊस असतो तो बारीक होतो त्यातून रस निघते आणि ते बैलाद्वारे त्यांना असं गोल गोल फिरवतात तर ती एक नैसर्गिक एक गोष्ट आहे जे की त्यांनी तयार केलेली असते आणि तसंच जर बाकीच्या व्यवसायाबद्दल म्हटलं तर भरपूर लोक जे लाकडं वगैरे असतात तर लाकडांनीच खूप जास्त म्हणजे व्यवसाय होत होता तसा म्हटला तर कारण की कोणतेही फर्निचर वगैरे बनवायचं असेल कोणतंही आता आता सगळं ग्रीन ग्रीनच वापरा म्हणतात ज्यामुळे को म्हणजे खराब काही ज्यामुळे पोल्यूशन नाही होऊ म्हणून तर अशा तर खूप साऱ्या लोकांनी म्हणजे निसर्गाचाच वापर करायचा सोसलेलं आहे